किराणा दुकानाकडे चालत जाताना मला जर आग हॅडणचे पाणी रस्त्यावरून वाहात असल्याचं जर दिसलं तर मी स्वतः त्याचं व्यवस्थित निरीक्षण करेन रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये म्हणून त्या वाहन चालकांना या पाण्याबद्दल जागरूक राहण्याबद्दल सांगेल रस्त्यातून जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही सुरक्षता बाळगण्याचं मी त्यांना लक्षात आणून देईल आणि हे पाणी वाहत असल्याचं सबंधित अग्निशमन विभाग किंवा जल प्राधिककरणसारख्या ज्या कार्यालयाशी मी संपर्क साधण्याचा नक्की प्रयत्न करेल मला माझ्याकडे जर उपलब्ध संपर्क क्रमांक असेल तर मी त्याच्यावर तात्काळ त्यांच्याशी संपर्क करेल त्यांना ही समस्या सांगेल किंवा गुगलवरून मी या कार्यालयाचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना ही इथली समस्या ताबडतोब सांगेल आणि नागरिकांचा वाहन चालकांचा किंवा आपघात होण्याबाबतची जी शक्यता आहे ती त्यांच्या लक्षात आणून देईल आणि सुरक्षिततेचा उपाय मी त्यांना योजना नक्की सांगेल